महाराष्ट्रामध्ये सांस्कृतिक नृत्य म्हणजे लावणी आहे लावणी हे जुन्या पिढ्यांपासून आम्ही शिकत आलेलो आहो आणि हे लावणी नृत्य आम्ही नवीन पिढ्या ए पिढ्यांमध्ये येणाऱ्यांना शिकवायला हवे असे आम्हाला वाटते आणि जुन्या काळांचे जे लोक होते त्यांना पण असेच वाटे की पुढच्या पिढ्यांनी हे लावणी नृत्य विसरले नाही पाहिजे म्हणून येणाऱ्या ज्या नवीन नवीन पिढ्या आहे त्यांना शिकवायला पाहिजे